मी जॉब करत असताना अशा काही गोष्टी घडल्या की ज्या आजही माझ्या लक्षामध्ये आहे एकदा काय झाले की मी कामावर होती आणि मला सरांनी माझ्या ऑफिसमध्ये जे माझे सीनियर सर होते त्यांनी मला एक काम दिलेलं होतं करायला तो प्रोजेक्ट मला पूर्ण करून द्यायचा होता आणि माझ्याकडे वेळ खूप कमी होता तर ते प्रोजेक्ट काम काम पूर्ण करत असताना माझ्या हातून एक अशी मोठी चूक घडलेली की जी चूक कव्हर करणं खूप कठीण होतं परंतु ते करताना मला खूप गोष्टी सांभाळून आणि काळजीपूर्वक कराव्या लागलेल्या होत्या म माझ्या हातानी काम करता करता एक फाईल जी होती इम्पॉर्टंट फ्लाई फाईल आमच्या क्लायंटची ती डिलीट झालेली त्यामध्ये आमचा सर्व डेटाबेस होता हे जे आहे ते माझ्या हातून चुकून आणि अनायासे झालेलं तर हे मला कव्हर करताना मला सुचत नव्हतं की काय करावं आणि काय नाही परंतु मी मग ज्या माझ्या डेस्कटॉपवरून जी माझी फाईल डिलीट झालेली माझ्या हाताने चुकून तर मी त्यामध्ये रिसायकल बिनमध्ये गेलेली त्यामध्ये मी ती फाईल जी आहे हे मला थोडं माहीत होतं की जर का फाईल डिलीट झाली तर ती कुठेतरी आपल्या याच्यामध्ये राहते आधीच तर मी त्या मुळे तिथे माझे जे होते टेक्नॉलॉजी मधले जे पर्सन त्यांना मी कॉन्टॅक्ट केला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी मला सांगितले की तुम्ही इथे इथे जा ह्या ह्या प्रकारे रिसायकल बिनमध्ये जा तिथे शोधा तुम्हाला भेटेल मग मी तसंच जे त्यांनी मला जसं सांगितलं मी त्या प्रकारे तिथे गेलेली आणि त्यानुसार मग मी ती फाईल परत मी डाऊनलोड करून घेतलेली तर ती जी फाईल आहे त्याच्यामुळे आमचा खूप मोठा लॉस आमच्या कंपनीचा लॉस होण्यापासून वाचवू शकलेली आणि ही चूक जी आहे ही मला आयुष्यभर लक्षात राहिलेली कारण की ह्यामुळे आम्हाला खूप मोठा लॉस होता होता वाचलेला आणि माझं जॉब जाता जाता सुध्दा वाचलेला